तेलकट भांडी धुण्यासाठी त्या तेलकट भांड्यामध्ये पाणी गरम करून टाकायचे व त्याच्यामध्ये विम लिक्विड किंवा साबणाने ते पूर्ण घासून घ्यायचे आणि त्याला तसेच थोड्या एक दोन मिनटासाठी सोडून द्यायचे आणि एक दोन मिनटानंतर आपल्या घासणीने ते भांडे स्वच्छ घासून घ्यायचे आणि परत थंड पाण्याने त्याला धुवून घ्यायचे म्हणजे त्या भांड्याचा पूर्ण तेलकटपणा हा निघून जातो